मी हो आपल्याला नवीन बिझनेससाठी लोन घायचं होतं

बिझनेस

बिझनेस करायला लोन पाहिजे मला आपल्याला कपड्याचं पिटर इंग्लंड हो स्वतःचा आहे माझं दुकान व्यवसायामध्ये मला बिझनेस चालू करायचं मी काय म्हणतो चाळीस पन्नास लाख रुपये लोन भेटेल का भाऊ आपल्याला चाळीस पन्नास लाख रुपये भेटतील का आपल्याला सिबिल चांगला आहेे भाऊ आमचं सिबिल चांगला आहे सिबिलला काही वांधा नाही आहे फक्त मी काय म्हणतो ते ऐका तुम्ही चाळीस पन्नास लाख लोन भेटेल का आम्हाला ते सांगा तुम्ही फालतूच्या गोष्टी नका करू तुम्ही आमच्यासोबत आपल्याला चाळीस पन्नास लाख रुपये लोन पाहिजे मला भेटते ना भाऊ ते काय काय डाकुमेंट लागतील भाऊ तुम्हाला ते सांगा मला आधार कार्ड पॅन कार्ड अजून

बरं ठीक आहे ना ते भेटून जातील तुम्हाला ठीक आहे ना ते डाकुमेंट वगैरे देतो मी तुम्हाला आणून बरं बरं बरं ठीक आहे चालते ना तर मग कधी यायचे मग आज तर संडे आहे तर तुम्हाला वेळ कधी आहे ठीक आहे ना चालेल ना परवाच्या दिवशी येईन मी पण तेवढं आपलं लोनचं बघा ना चाळीस पन्नास लाख रुपये तरी झालं पाहिजे समजा आपल्याला